मराठी भाषेने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला जतन करण्यात आणि तिला चालना देण्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे मराठी साहित्य असो की कला आणि लोकसंस्कृतीने महाराष्ट्राचे ओळख एक वेगळ्या पद्धतीनं जगासमोर आणलेली आहे जर आपण साहित्याचा विचार केला तर साहित्याच्या माध्यमातून सा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात चा अविभाज्य भाग जगा म्हणजे आपला समोर बघायला मिळतो अनेक लेखकांनी आपल्या साहित्यातून महाराष्ट्राच्या इतिहासाला सांस्कृत संस्कृतीला आणि भावनांना व्यक्त केले आहे लोक जसं उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी बघितली ल त्यानंतर लीळाचरित्र यासारखे ग्रंथ आद्य ग्रंथ आपल्याला आपल्या संस्कृतीची माहिती देतील समाज जीवनाची माहिती सांगण्याचा प्रयत्न करते त्याचबरोबर मराठी भाषा ही फक्त तेथील बोलीभाषा नसून तर त्यात तिथं निर्माण होणारे नाटकं त्या त्यातून होणाऱ्या तिथं होणाऱ्या वेगवेगळ्या कला चित्रकला असो किंवा मूर्ती कला असो किंवा लोककला वेगवेगळ्या जसं बोहाडा झालं त्यानंतर ते का म्हणते वासुदेव आलावाले हेवाले जे आहे ना त्या ज्या संस्कृती आहे तर त्याच्यात पण एक मराठी भाषा एक वेगळ्या पद्धतीनं आपलं वेगळंपण सोडून जाते कारण की प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्रात जर विचार केला तर प्रत्येक क्षेत्रावे जसं विदर्भात वेगळ्या पद्धतींना संस्कृती म्हणजे वेगळ्या पद्धतीनं तिथल्या वातावरणामुळे संस्कृती निर्माण त्यामुळे तिथे वेगळ्या भाषेचा प्रभ प्रभाव आहे त्याचबरोबर जर आपण अहिराण ख खानदेशात गेलो तर तिथं अहिराणी मिळते मराठवाड्यात गेलो तर तिथं आपल्याला म्हणजे एक रानगी कोल्हापुरी टाईपची भाषा मिळते तर अशा विश विविध मराठीचे जे डायलेक्टसला काय म्हणतो मराठी भाषेचे जे वेगवेगळे उपप्रकार आहे त्याच्यातून आपल्याला मराठी भाषेचे सांस्कृतिक परंपरा दिसून येते त्यानंतर लोकसंस्कृतीच्या माध्यमातून आपल्याला तिची जे लोकसंस्कृती असो त्याच्या माध्यमातून तिथली सामाजिक स्थिती त्यानंतर विविध धार्मिक विविध धार्मिक विधी किंवा तिथल्या वातावरणातले लोकं कसे राहतात काय राहतात हे मरा मराठी भाषेच्या माध्यमातनं किंवा तिथले लोककला माच्या माध्यमातून एकमेकाला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत जशी महाराष्ट्राची महाराष्ट्राची भा मातृभाषा ही मराठी भाषा आहे त्यामुळे भाषेत महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा व्यक्त होतेच होतेच आणि त्या त्यात त्यातून आपण मराठी भाषेत शिक्षण साहित्य कला तंत्रज्ञान या यामध्ये पण खूप महत्त्वाचे योगदान करते जर जतन आणि संवर्धनाची गोष्ट केली तर ही आपल्याला गरजेचं आहे कारण की याच्यातून आपल्या सांस्कृतिक वारश्याला जतन केलं तर ही एक महत्त्वाची बाब असू शकते त्यामुळे मराठी भाषेला आणखी जास्त वाव मिळू शकतो आणि आपली जी पिढ्यानपिढ्या आलेली जी संस्कृती आहे ती आणखीन पिढ्यापर्यंत पोचू शकते